हां बोला हो हो हो हो समीक्षा ए ट्रॅवलिंग एजेंसीमधून बोलते आहे हां बरं हो बघा कसं असतं तुम्हाला किती दिवसाची कारण त्याचे पॅकेजेस आणि दिवसांमध्ये तुम्हाला किती दिवस तुम्ही स्पेंड करू शकता अच्छा दहा दिवस ना तर त्यासाठी दहा दिवसांमध्ये आपण दहा दिवसांमध्ये सर्व प्लेसेस आपण घेऊ शकू असं तीन ठिकाणं आहेत म्हणजे जसं म्हणजे पाहण्यासारखं भरपूर काही आहे नाशिक आहे मुंबई आणि पुणे तर या इथे नाशिकमध्ये बघा आता सप्तशृंगी मंदिर आहे तर पांडवली म्हणून आहे आणि त्र्यंबकेश्वर भरपूर काही पाहण्यासारखं आहे हो धार्मिक स्थळं आहेत परत काही असे प्रेक्षणीय स्थळं आहेत तिथे किंवा मुलांसाठी वगैरे काही असं खेळण्याचं अशा ठिकाणी आपण मुंबईमध्ये बघा गेट वे ऑफ इंडियामध्ये बरेच टुरिस्ट लोक येतात तिथे मोस्टली त्यांचंच तिथे जाण्याचं हे असतं आणि परत मरीन लाईन्स म्हणून आहे एक आणि जुहू चौपाटी म्हणजे फेमस प्लेसेस आहेत हे तर असे दोन तीन ठिकाणं आहेत बरं आणखी पुण्याला पण आहे दगडूशेठ हलवाई म टेम्पल आहे परत शनिवार वाडा आहे तुळशीबाग आहे लाल महाल आ आहे म्हणजे बरेचसे प्लेसेस आहेत जे तुम्ही दहा दिवसामध्ये आपण कवर करू शकतो हो आपण हे सर्व प्लेसेस कवर करू शकतो त्याचा एक पॅकेज असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल तुमच्या घरातून किती माणसं येत येणारी फॅमिली बरं बरं साधारण आपण या पॅकेजमध्ये ए एक तर म्हणजे ट्रॅवलिंग ए सी बस असते त्या प्लेसेसवरती आपण जाऊ म्हणजे तुम्हाला बाहेर कुठेही दुसरं काही ट्रॅव्हलिंग साठी युज करण्याची गरज पडत नाही राहण्याची पण एक व्यवस्था असते जर कुठे राहण्याचं काम पडलं तर आणि शिवाय फूड जेवण हे ते नाश्ता सर्व याच्यामध्ये आपण इन्क्लुड करतो पॅकेजमध्ये तरीही तुम्हाला हे पूर्ण आता तुमच्या घरातून किती माणसं म्हणालात तुम्ही दहा माणसं तर तुम्हाला साधारण नऊ ते दहा हजारापर्यंत पूर्ण खर्च होईल म्हणजे पॅकेज आहे ते मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही दुसरा खर्च करण्याची गरज नाही प खाण्यापिण्याचं वगैरे सर्व त्याच्यामध्येच येऊन जाईल अच्छा तर ते तुम्हाला कधी जायचं आहे म्हणजे तुम्ही मला डेट काही तुम्ही प्लान केली आहे ती तुम्ही सांगू शकाल का अच्छा तुम्ही मला वॉटसॲप करा ओके माझं पर्सनल नंबर तुम्हाला तुमच्याकडे आ तुम्ही घेऊ शकता हां तर तुम्ही त्याच्यावरती मला डिटेल्स पाठवा आणि दुसरी गोश आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधार कार्ड वगैरे ते सर्व जे आहे डॉक्युमेंटस मी तुम्हाला तुम्ही मला मेसेज पाठवा त्याच्यावरती मी तुम्हाला जे काही डॉक्युमेंटस वगैरे लागतात कंपल्सरी ते पण मी तुम्हाला त्याच्यावरती वॉटसॲप करते मी तुम्हाला एक साधारण तुमचं बुकिंग करून ठेवेल मी ओके चालेल थँक्यू